नऊ सप्टेंबर एकोणिसशे एकोणनव्वद सत्तावीस जानेवारी एकोणिसशे ब्याण्णव सव्वीस ऑक्टोंबर एकोणिसशे चौऱ्याऐंशी सहा डिसेंबर एकोणिसशे सोळा आठ फरवरी एकोणिसशे बारा